भारतीय चित्रपट आणि संगीत यास खूप प्राचीन इतिहास आहे भारतीय चित्रपट आणि संगीत खरोखरच खूप सुमधुर असे आहे मला एकोणीसशे नव्वद ते दोन हजार या दरम्यानचे हिंदी शिनेमे खूप आवडतात माझा आवडता अभिनेता अजय देवगण आहे आणि अभिनेत्री सोनाली बेंदरे आहे मला एकोणीशे नव्वद ते दोन हजार दरम्यानचे हिंदी चित्रपटगीते खूप आवडतात आणि मला लता मंगेशकर यांच्या यांची गीतं खूप आवडतात